नमस्कार आत्ताच मी मागच्या आठवड्यामध्ये डलशी म्हणजेच हिमाचलचा एक जो भाग आहे डलवशी जिथे बरेच लोक एक उत्तम थंड हवेचं प्रेक्षणीय स्थळ म्हणून जातात तिथे मी आत्ता पर्यटनासाठी माझ्या नवर्यासोबत गेले होते आणि मला प्रकर्षाने याची नोंद करायची आहे की आमचा जो बस चालक होता त्याच्या चांगल्या वर्तवणुकीचा अभिप्राय मला द्यायचाय की आम्ही बसमधनं प्रवास करत होतो आणि हिमाचल म्हंटलं की आपण बघतो की अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं असं थंड हवेचं ठिकाण अशी हिमाचलची ओळख असते आणि अशा निसर्गाच्या गुशीत मोठमोठ्या दरीमधनं ब बस बाहेर काढणं हे अतिशय बुद्धिकौशल्य वापरण्याचं एक चालक म्हणून हे काम असतं आणि मला अभिप्राय चांगल्या पद्धतीचा असा द्यायचाय की आमची अतिशय थंड हवेच्या ठिकाणी वसलेली खजियार इकडे सहल जायचं आम्ही योजलं आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी बसमध्ये जाताना त्या चालकानी अतिशय सावधानतेने आम्हाला बसमधनं त्या ठिकाणी पोचवलं तं मला सभ्यवर्तनाची त्याच्या चालकाची प्रशंसा इथे नमूद करायचे की अतिशय मानसिक संतुलन न ढासळता अतिशय शांतपणे आमच्यासारख्या असंख्य लना घेऊन त्यानी अतिशय संतुलन राखून बस चालवली आणि आम्ही त्या खाजिअरच्या ठिकाणी पोचू शकलो आणि जे थंड हवेचं ठिकाण आमच्या स्वप्नवत किंवा माझ्या स्वप्नवत मनात होतं ते माझं बघण्याची इच्छा पूर्ण झाली तं मला असं वाटतं की प्रत्येक चालक बस चालवणारा किंवा रेल्वे चालवणारा किंवा विमान चालवणारा जे चालक म्हणून त्यात भूमिका बजावतात त्या प्रत्येकाला माझं सांगणं आहे की नक्कीच तुमची चांगली प्रशंसा आमच्यासारखे चांगले गिराईक जे अविस्मरणीय प्रवास आवडीनी करत असतात त्यांच्याकडनं तुम्हाला दाद मिळणं ही सुद्धा तुमच्या एक कला कौशल्याची किंवा तुमच्या वर्तनाची किंवा तुमच्या प्रामाणिकपणाची पावती आहे धन्यवाद